माझं आवडतं भजन जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर हे आहे कारण त्यातल्या प्रत्येक ओळीत जो भाव आहे प्रत्येक ओळीत जो अर्थ आहे तो अगदीच प्रत्येक मानवी जीवनाला लागू पडणारा असा अर्थ आहे कारण आपण जिकडे जाऊ ती जी परिस्थिती त्या गाण्यात मांडलेली आहे तिकडे ती परिस्थिती दरवेळी दिसते जसं की जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर तुम्ही जसं काम करताय तुम्ही जसं लोगा लोकांशी वागताय तुम्ही कसं बोलताय तुम्ही कसं राहताय तुम्ही कसे आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे बाबा नेमकं थोडक्यात ते मॅटर करत आहे की तुमचं पुढं काय होणार आहे तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार आहे का नाही तुम्ही ईश्वराच्या किती जवळ जाणार आहे नुसतं मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं चालत नाही हो कसं आहे ते मनापासून केलं पाहिजे गोष्टी शेवटी कर्माचं फळ हे तेव्हाच चांगलं मिळत आहे जेव्हा कर्म चांगले असतात उगाच तुम्ही जाल आणि म्हणाल माझं कर्म चांगलं नाही काय नाही तरी बाबा देवा मला फळ दे शक्य होत नाही म्हणून त्या गायकांनी म्हणजे जे आनंद शिंदे आहेत गायक त्यांनी जे हे जे भजन गायले आहे की नाही जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर हे मनाला जास्त पटत आहे कारण आपण जगात बघत असतोय की कशी लोकं वागतात आणि वर देवाची पूजा करतात लाखो लाखो रुपये घालवतात पण कसं आहे जर तुम्ही तुमचे कर्मच चांगले ठेवली नाहीत तर देवाला कितीबी मोठ्यामोठ्या पैशाचे दान देऊन काय उपयोग आहे हो माणसाने आपले कर्म चांगले ठेवून मनात चांगली भावना ठेवून पुढं गेलं पाहिजे तर देवबी म्हणेल हो की बाबा हां चांगलं काम करा लागला आहेस तुला त्याचं फळ मिळालं पाहिजे आणि तुला मिळेल आणि आयुष्यात त्याच माणसाचं बरं होत आहे हो मनी चित्ती देवाचं नाव घेऊन चांगलं काम करत राहणं हेच माणसाच्या हातात आहे माणसाकडून चुका होतात पण त्या चुकांना सुद्धा स्वतःचा अहंपणा बाजूला ठेवून आपण मान्य केलं पाहिजे तेव्हा कुठं माणसाला देव फळ देतो आहे हो नाहीतर इथं असं उगाचच देवा देवा देवा देवा असं करत बसलं आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीच केलं नाही तर देवाला देवाने मानवाला हातपाय देऊन काय उपयोग नाही मन देऊन उपयोग नाही बुद्धी देऊन उपयोग नाही महत्त्वाचं काय आहे महत्त्वाचं आहे मनी भाव असणं मनी देवाविषयी एक आदर असणं मनी देवाविषयी एक भावना असणं जी आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवणार नाही कसं आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेत बी फरक असतो तर त्या भजनामध्ये त्या गाण्यामध्ये जो हा फरक दाखवला आहे आणि श्रद्धा या गोष्टीला जास्त अधोरेखित केलं आहे त्यामुळं माझं हे आवडतं भजन आहे